आयुष्यात काय करावे हा फार बिकट प्रश्न आहे मी खासगी रीतीने नोकरी करून पाहली आहे

मला असे वाटते की खासगी ठिकाणी जिथे काम करतो तेथील व्यक्ती म्हणजे तो मालक आपल्याला वर जाऊ देत नाही पण खालीही पडू देत नाही त्यामुळे मला असे वाटत नाही की खाजगी नोकरी करावी खाजगी नोकरी केल्यापेक्षा स्वतःचा कुठला बिझनेस करणे कधीही चांगले त्यासाठी थोडेफार भांडवल पाहिजे भांडवल जर असेल तर नक्की तुम्ही तुमचा व्यवसायच करावा त्यात जर तुम्ही तुमच्यात कौशल्य दाखवले तर तुम्ही जेवढी मेहनत करसाल तेवढे पैसे तुमचे जेवढी सामग्री आणसाल आणि विकसाल त्यात तुमची तेवढी जास्त कमाई आणि कसल्या इलेक्ट्रिक किंवा रीपेरींग वगैरे अशा गोष्टींच्यासाठी जर तुम्ही व्यवसाय चालू केला तर फारच उत्तम कारण त्यात तुम्हाला जागेवर सर्व मिळेल आणि समोरचा व्यक्तीही तुमच्यासाठीच थांबेल तुम्ही जर त्याला सांगितले तुमची वस्तू काही दिवासानी मिळेल तर तो हो म्हणतो इतके पैसे लागतील तर तो होच म्हणतो त्याला जर म्हटलं ह्या क्वालिटीचं लागेल त्याला तो होच म्हणतो त्यामुळे मी तर खाजगी नोकरीत अशा शोधात आहे की रिपेरिन करता आली पायजेल त्यासाठी छोटेसे दुकाने जरी असले तरीही चालेल रेपेरिंग मी स्वतः करेन त्यासाठी भांडवलही फारच कमी लागेल त्यामुळे माझी मानसिकता आहे